मला निसर्गचित्र रेखटताना खुल्या अवकाशात काम करायला नक्कीच आवडते किंवा नक्कीच रस आहे जेव्हा आपण लायू पेंटिंग करत असतो म्हणजे त्या ठिकाणी जाऊन जेव्हा एखादं लँडस्केप केलं जातं म्हणजेच निसर्गचित्र केलं जातं तेव्हा निसर्गाचं छायाचित्रण म ॲक्च्युली हे म्हणजे अगदी खरं सांगायचं तर निसर्ग चित्र म्हणजे काय तर घराबाहेर जाऊन जी काढलेली चित्रं असतात घराबाहेर काढलेली चित्रं जसं की वन्यजीव वनस्पती किंवा नैसर्गिक काही दृष्ट दृश्य असतात तर ही चित्रं जी काढली जातात त्यासाठी एक प्रकारचा पोत असतो त्या चित्रांमध्ये तर हे जे काही नैसर्गिक घटक प्रदर्शित करण्यासाठी जे काही श्रेणी वापरली जाते किंवा काही गोष्टी वापरल्या जातात त्या वापरून हे चित्र अधिक सुबक आणि सुंदर असं काढता येतं त कोणत्याही गोष्टीचा चित्र काढत असताना आपण त्या जागेशी एक भावनिक संबंध निर्माण करत असतो मये आपल्याला ते आवडलं पाहिजे चित्र काढण्याआधी आपल्याला ती जागा आवडली पाहिजे ते दृश्य आवडलं पाहिजे मगच आपण ते सुंदरपणे आपल्या पेपरवर चितारू शकतो आपल्याला त्या गोष्टींच्या खूप जवळ जाता आलं पाहिजे फोटो आणि चित्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं म्हणजे आधी आपल्याला तो फोटो म्हणून आवडला पाहिजे मग आपण त्याचं चित्रण करू शकतो आपलं चित्र हे नेहमी कसं अगदी बोलकं असावं त्याच्याशी आपला स संवाद व्हायला हवा आणि एक योग्य आणि सुंदर चित्र अख्खा संपूर्ण घडलेला प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करतो निसर्गचित्रण म्हणजे काय तर ते निसर्गचित्रण करत असताना त्यातून आपल्याला जे काही दाखवायचे आहे ते सरळ आणि साधं सोपं आपल्याला सहज दाखवता येतं हे चित्र करत असताना किंवा हे चित्रीकरण करत असताना आपण ज्याला म्हणतो की आपण आऊट डोअर चित्र म्हणजे बाहेर जाऊन काढायचं चित्र असतं घरी बसून नाही तर निसर्ग चित्र काढण्यासाठी शक्यतो आपल्याला जे रंग वापरायचे आहे तर पाण्याचे पाणीदार रंग म्हणजेच काय तर वॉटर कलर वापरले जातात म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जिवंतपणा आणता येतो यामध्ये रंगाचा वापर कमी आणि पाणी जास्त वापरले जाते त्यामुळे चित्र जास्त पारदर्शक बनते व ते अधिक सुंदर आणि सजीव भासू लागते त एखादं चित्र करत असताना त्याच्यामध्ये सजीवता येणं हे फार गर गरजेचं असतं किंवा पारदर्शकता असणे हे फार गरजेचं असतं आपल्या असं म्हणतात की आपला स्वभाव त्या चित्रामध्ये प्रगट होत असतो तर जेवढा अव आपण खुल्या अवकाशामध्ये जेव्हा जेवढा आपण खुल्या हवेमध्ये जाऊन ही चित्रं करू किंवा त्या स्पॉटवरती जाऊन त्या जागेवरती जाऊन जेव्हा आपण ही चित्रं काढत असतो तेव्हा आपण सगळे आपले भाव त्याच्यामध्ये भाव भावना ओतत असतो आणि त्यामुळे ते चित्र सुंदर सुबक आणि रेखीव भासत असतं की त्या तिथल्या दृश्याचं ते आपल्याला एक म्हणजे तिथलं जे काय विहंगम दृश्य असतं तर त्याचं उत्कृष्ट एक फोटोग्राफी म्हणतो आपण तर ती ह्या चित्रामधून आपल्याला सहज सोपी आढळते